रेल्वेच्या सीट्स चांगल्या असतात बर्थ चांगले असतात जनरल डबा असतो तिथे गर्दी फार असते टू टायर थ्री टायर ए सी डबे छान असतात पूर्वीचे फर्स्ट क्लासचे डबे छान असायचे सेपरेट केबिन वगैरे मस्त डबे असायचे नंतर त्या रेल्वेला एकोणीस डबे असतात मागं ही पुढे इंजिन लावतात जिथे ट्रॅक बदलायचा आहे तिथे ट्रॅक व्यवस्थित बदलतात तेव्हा गाडी वळताना अशी छान दिसते मग जिथे ट्रॅ स स्टेशनला एक डबा काढून दुसऱ्या रेल्वेला जोडतात तिथे कनेक्टिंग म्हणजे इकडून तिकडे दुसऱ्या लाईनला जायचं असेल तरी जाता येतं त्याचा आवाज एक वेगळा विशिष्ठ आवाज येतो रेल्वेचा रेल्वेचे ट्रॅक चांगले बनवलेले असतात आणि स्टेशनवर सगळं काही मिळतं खाणंपिणं परत रेल्वेतही पॅन्ट्री कार असते तिथूनही आपल्याला जेवण खाणं वगैरे मिळतं त्याशेवे काही विक्रेते फिरणारे असतात त्यांच्याकडून चहा कॉफी खाण्याचे पदार्थ ते सा अगदी डब्यात आपल्या आपण बसलो आहे तिथे जवळ आपल्याला मिळतात परत रेल्वेच्या खिडक्या अगदी प्लॅटफॉर्मला लागून येत असल्यामुळं प्लॅटफॉर्मवरून पण पटकन जिथे ट्रेन थांबते तिथे आपण काही घेऊन खाऊ शकतो द तिथे वॉशरूम्स असतात बेसिन असतं रात्री बर्थ असतो आणि पांघरूण ए सी डब्यात पांघरूण वगैरे पण मिळतात ए सी डबे शांत निवांत असतात क्लीन असतात एकदम छान असतात आणि आत्ताची तर वंदेभारत ट्रेन तर खूपच छान आहे त्याच्यात ते फास्ट पण आहे आणि तिकीट जरी जास्त असलं तरी एकदम क्लीन आणि छान त्यांची सेवा सगळी छान आहे खाणंपिणं सगळं चांगलं आहे त्यांचं आणि तिथे छानच वाटतं आणि ती फास्ट पोचते वंदेभारत आणि आता हा थोड्याच दिवसात बुलेट ट्रेन पण आपली आज इंडियात भारतात सगळीकडे चालू होईल आणि द बुलेट ट्रेन तर वंदेभारतपेक्षा जास्त फास्ट जाईल आणि द द म्हणजे खूप दोन दिवसाचा प्रवास असला तरी त्यात कंटाळा येत नाही मी मिरज ते दिल्ली दोन दिवस ट्रेननी प्रवास केला आहे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसने आणि गे त त्याच ह्यानं दिल्लीहून मी परत मिरजेला पण आलेली आहे आणि असा मी खूप रेल्वेचा प्रवास केलेला आहे कोकण रेल्वेतून फिरले आहे कोकण रेल्वेतून फिरताना बोगदे खूप छान वाटतात न नंतर बेंगलोर ते मिरज पण रेल्वेनी प्रवास केलेला आहे परत बेंगलोर ते प एर्नाकुलम कन्याकुमारी तिथून कोकण रेल्वेने कोकणात रत्नागिरी चिपळूण असाही प्रवास केलेला आहे परत व पुणे ते अहमदाबाद असाही प्रवास केलेला आहे पुणे ते दिल्ली असाही प्रवास केलेला आहे आणि सगळीकडे रेल्वे खूपच छान वाटतं रेल्वे मला कायम आवडते ट्रेनने छानच वाटतं आणि आराम करून व्यवस्थित आपल्या ठिकाणी आपल्याला जाता येतं